काही वर्षांपूर्वीचे मोबाईल्स कसे होते ते ते ते किपॅडवाले होते त्यांच वजन थोडं जास्त असायचं किंवा स्क्रिन छोटी असायची मोबाईल मोठा असला तरी पण स्क्रिन छोटी असायची त्याच्यामुळं तो एक वेगळा अनुभव असायचा वापरायला तो एवढा समाधान म्हणजे आत्ताच्या तुलनेत एवढा समाधान नाही द्यायचा पण आत्ताचे जे मोबाईल्स आहेत ते आपल्यासाठी व्यवस्थित आहेत आणि खूप मोठी स्क्रीन असते सगळे फीचर्स असतात तुमचा कॅमेरा पण खूप छान प्रकारे असतो त्याच्यामध्ये खूप चांगले फोटोग्राफी करू शकता व्हिडिओग्राफी करू शकता एडिटिंग करू शकता आधीचे मोबाईल तसे नव्हते आधीचे मोबाईल फक्त तुम्ही त्यामधून कॉल करू शकत होतात किंवा मग फोटो जरी काढता येऊ शकत असेल कॅमेरा जरी मोबाईलला असेल तरी तो नावापुरता असायचा आणि रेकॉर्डिंगचं एक ऑप्शन होतं पण त्यातमध्ये पण माईक एवढे चांगले नसायचे तेव्हा आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा जे फोन भेटायचे ते थोडीशी प्राईस किंवा किंमत थोडी जास्त होती तेव्हाच्या तुलनेमध्ये ती आत्ता थोडीशी कमी झाली आहे म्हणजे कमी पैश्यांमध्ये पण खूप छान फीचर्सवाले मोबाईल मिळतात किपॅड नंतर जावा फोनस् आले त्याच्यामध्ये पण काय एवढं खास नव्हतं पण ठीक होतं त्या किपॅड पेक्षा थोडंसं बेटर होतं पण आत्ताचे जे स्मार्टफोन्स आहेत ते म्हणजे त्या लिमिटलेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकता तुम्ही पैसे पण मोबाईल थ्रू कमवू शकता बरेचं जण त्याच्या थ्रू कमावतात तेव्हा हा फरक आहे आणि नेटवर्कचं तुलनेत बोलायचं असेल तर पहिल्यांदा सगळीकडे जास्त टॉवर्स नव्हते त्याच्यामुळे नेटवर्क बऱ्याच ठिकाणी नसायचा बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर असं असायचं की तुम्हाला पूर्ण गावामध्ये वगैरे नेटवर्क नाही भेटायचं गावाच्या बाहेर जाऊन कॉल करायला लागायचा आत्ता तसं नाही राहिलेलं आत्ता असं आहे की तुम्ही कधीही कुठेही कॉल करू शकता आणि कसंही तुम्ही हँडल करू शकता कुठूनही हँडल करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे इंटर इंटरनेट आत्ता कसं आहे की थोडंसं तुम्हाला नेटवर्क सगळीकडे अव्हेलेबल आहे आणि खूप जास्त टेलिफोन कंपन्या आहेत त्याच्यामुळे इंटरनेट पण थोडं स्वस्त मिळतं पहिल्या याच्या तुलनेमध्ये मी आता सध्या जिओचं सिम वापरतो खूप छान नेटवर्क आहे त्याला ॲक्चुली आणि दर महिन्याला मी एक साधारणपणे दोनशे अडीचशे किंवा मग फार फार तर तीनशे रुपये महिन्याला रिचार्जसाठी खर्च करतो